राज्यातील शिक्षण व्यवस्था जी आहे ती अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि संसाधने अशा यासारखे जे आहेत अनेक प्रश्नांना खूप चांगल्या पद्धतीने हाताळताना आपल्याला दिसते आहे शाळेमध्ये जे आहे ज्या स शाळा आहेत शाळेमध्ये मुलांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे पहिलीपासून ते आठवीपर्यंतच्या मुलांना शाळेमध्ये जेवण दिले जाते जेणेकरून मुलांचं जे मालन्यूट्रीशनचं प्रमाण आहे ते कमी व्हावं यामागचा उद्देश असतो जेवणामध्ये त्यांना खूप चांगलं जेवण दिले जाते वेगवेगळ्या प्रकारचं जेवण असते पौष्टिक आहार असतो त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असते ते तिथे शिजवले जाते शाळेमध्ये किंवा काहीवेळेला जे आहे ते बाहेरून बनवून आणले जाते तर एक जेवणाची पद्धत खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे त्यानंतर शाळेचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फास्ट्रक्चरसुद्धा सुधारण्यासाठी सरकार खूप काही प्रयत्न करते आहे काही शाळांमध्ये त्यांनी छान खूप रंगरंगोटी केलेली आहे मुलांना चांगलं वाटावं आणि त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण घेता यावं वर्गामध्ये एक चांगलं लुक यावं यासाठी वेगवेगळं पेंटिंग केलेली आपल्याला दिसून येते आहे त्यानंतर शिक्षणामध्ये सुद्धा काही शाळा ज्या आहेत त्या डिजिटल केलेल्या आहेत त्यांनी प्रोजेक्टरवरती काही चालवले जातात क्लासेस घेतले जातात आणि शिक्षणामध्ये पण त्यांनी काही बराच बदल केलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या राज्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये बराच काही बदल होताना दिसून येतो आहे आणि अशा ज्या समस्या आहेत त्यांना खूप चांगल्या प्रकारे हाताळते आहे